बुलढाणा जिल्ह्यात घेतली जाणारी मुख्य पिके आहेत काय म्हणूया कापूस कडधान्ये सोयाबीन आणि स काही प्रमाणात इथे चणे त्याच्या व्यतिरिक्त गहू इत्यादि घेतले जातात ती पिके पिकेपासून विकेपर्यंत सामान्य व्यवस्था आहे शेतकरी त्याला पिकवतो त्याच्यानंतर त्याला गोडाउनमध्ये ठेवलं जातं आणि तिथून त्याला वीक त्याची विक्री केली जाते साधारण थंडीच्या दिवसात जी गव्हा गव्हाची आणि चण्याची पेरणी केली जाते आणि उन्हाळ्यात मला असं वाटतं याची कापसाची पेरणी केली जाते आणि त त त्याचप्रमाणे त्यांची विक्री होते इथे बाजारपेठ आहे जिथे याची विक्री केली जाऊ शकते